माझं म्हणणं असं आहे की भारतीय प्रसारमाध्यम खूप ताकदीचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत माहिती पोहोचवतात पण सगळेच माध्यम सुसबंंध आणि वस्तुनिष्ठ बातम्या देतात असं नाही काही वेळा टी आर पी किंवा प्रसिद्धीच्या मागे धावताना तथ्यापेक्षा संस्थनळ टीपना जास्त दिसतो तरीही काही विश्वासार्ह स्रोत आहेत जे योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतात मला द हिंदू इंडियन एक्सप्रेस ही वर्तमानपत्रं आवडतात कारण ती तुलनेनं संतुलित आणि माहितीपूर्ण असतात न्यूज चॅनल्समधे एनडीटीव्ही इंडिया बीबीसी न्यूज हिंदी यांचं वार्तांकन तुलनेनं अधिक सुसंगत वाटतं एकूूणच वाचक म्हणून आपल्याला विवेक वापरून माहितीचा स्वीकार करावा लागेल कारण प्रत्येक बातमीमागे एक दृष्टिकोण असतो हे विसरून चालणार नाही